मी माझ्या उदरनिर्वाहासाठी एफ एम सी जी डिस्ट्रिब्युटरचा बिझनेस करतो त्याआधी मी म्हणजे कोव्हिड नाईन्टीन सिच्युएशनच्या आधी लॉकडाऊनच्या आधी मी प्रायव्हेट स्कूलला पुस्तके टेशनरी आणि वेगवेगळे ई आर पी अॅडवर्टाइजमेंट असे सोल्युशन द्यायचा बिझनेस करायचो मीन्स माझी स्कूलजीनी नावाची एक कंपनी होती त्या थ्रू आम्ही शाळेला ए टू झेड प्रत्येक गोष्ट जे काही लागेल ते सगळं पुरवण्याचा बिझनेस माझा होता मीन्स स्कूलसाठी पर मेनली प्राईव्हेट स्कूलसाठी ऑल सोल्युशन अंडर वन रूफ याप्रकारे आमचं स्लोगन असून स्कूलवाले जे मागेल ते आम्ही पुरवायचो त्यामधे मग युनिफॉर्म असो स्कूलचा फ्लेक्स असो टेशनरी असो डेक्सबेंच असो ब्लॅकबोर्ड असो अॅडवरटाइजमेंट फ्लेक्स असो पेंटिगवाला असो फर्निचरवाला असो कनट्रक्शनवाला असो काहीही काहीही असो एका प्राईव्हेट स्कूलला ज्या काही रिक्वायरमेंट होत्या किंवा ज्या काही त्यांची नीड राहील ते प्रत्येक गोष्ट फुलफिल करण्याचा हा माझा बिजनेस होता पण त्यानंतर लॉकडाऊन आणि कोव्हिड सिच्युएशनमधे तो बिझनेस माझा बंद झाला किंवा मला स्विच करावा लागला कारण की तेव्हा स्कूल कॉलेजेस सगळं बंद झाल्यामुळे माझं इन्कम हे एकदम शून्यावर आलं होतं आणि जो लोकांकडे माझी उधारी पैसा जो अडकला होता तो टोटल डुबण्यात आला होता किंवा अजूनही मी पाच ते सहा लाखाने त्यामध्ये लॉसमध्ये आहे आणि कोव्हिड सिच्युएशनची आणि लॉकडाऊनची सिच्युएशन पाहता मला त्यानंतर दोनपैकी एका क्षेत्रात स्विच करायचं होतं एक तर झालं मेडिकल आणि फार्मसी फील्ड आणि दुसरी झाली एफ एम सी जी म्हणजे खाद्यपदार्थ त्या रिलेटेड काहीही असं त्यानंतर तो निर्णय घेऊन आणि त्या ऑब्जर्वेशननंतर मी कोव्हिडनंतर दोन वर्ष झालेय माझ्या एफ एम सी जी डिस्ट्रिब्युशन ह्या व्यवसायाला सुरूवात केली माझ्याकडे आची प्राईव्हेट लिमिटेड मीन्स आची फूड्स मसाला प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई याचे डिस्ट्रिब्युशन आहे त्याचप्रकारे नीरज फूड एम पी यांचे डिस्ट्रिब्युशने अमरावतीचे एक लोकल गृहउद्योग आहे देशमुख गृहउद्योग त्यांंचे पण पायसेस राजगुरा लाडू इत्यादी प्रोडक्ट येतात त्याचे डिस्ट्रिब्युशन माझ्याकडे आहे आणि ह्या व्यवसायात मला चांगला सक्सेस असून मी सरासरी पन्नास हजाराच्या जवळपास नफा हा कमावतो